हॅलो हां नमस्कार मी अमोल बोलतो आहे हॅलो हां हां सध्या आपल्या गावात आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत तुमच्याकडं काय आयडिया आहेत हं हं ओक्के हं बर

बर हं हं हं हं हं ओक्के बर मग पण असं कुठल्या आपल्या गावात एखादे म्हणजे आर्मी किंवा पुलीस असे कोणते व्यक्ती आहेत का हां हां मग त्यांना बोलावू त्यांना आपण भाषण देण्यासाठी क प्रवृत्त करू म्हणजे भाषण दिल्यानंतर म्हणजे जी आपली युवा पिढी आहे शाळेतली मुले आहेत ते त्यांच्याकडून काहीतरी प्रे प्रेरणा घेऊन पुढे जातील म्हणजे त्यांचा आर्मीचा आर्मीचा जर काही एक्सपिरियन्स असेल तो त्यो तो त्यांनी सांगावा नाही का आणि जे काही हां हो हो आणि बरोबर बरोबर बरोबर आणि ते आणि आपण मुलांना काय म्हणून हे देतो आहे म्हणजे त्यांना काय दे त्यांना काय असं नाष्ट्याला काय देतो आहे का आपण काय काय देणार आहोत त्यांना आपण हं बर बर आणि शाळेची सजावट शाळेची सजावट कशा प्रकारे असेल

बर बर आणि शाळेला काही कलर वगैरे द्यायची गरज आहे ओक्के आणि रांगोळी वगैरे काढणार के म्हणजे क कोण आहे काय रांगोळी वगैरे काढणारे काय कसं करणार तुम्ही त्याच्यावर बर आणि त्या दिवशी काही आपण मुलांच्या काही ॲक्टिविटी घेणार आहात का म्हणजे स्पर्धा वगैरे लेझीम किंवा योगासने किंवा सूर्यनमस्कार अशा काय आपण ॲक्टिविटी घेतो का लेझीम पथक आहे बर बर आणि जे जे मुख्य अधिकारी येतील झेंडा फडकण्यासाठी तर त् त्यांना ते आल्यानंतर लेझीम पथक तिथं तयार राहिलं पाहिजेल आहे ढोल ताशा राहिले पाहिजेल आहे म्हणजे त्यांचं एक् एकप्रकारचं स्वागत झालं पाहिजेल आहे बरोबर बर हं हं चालंन चालंन धन्यवाद ओक्के हं हं